सर्वच आईवडिलांनी आपल्या मुलांला त्यांच्या शारीरिक विकासासाठी अभ्यासाबरोबरच इतर उपक्रम त्यांच्याकडून करून घेतले पाहिजेत म्हणजे की आपण आपल्या रोजच्या ज् श् जीवनामध्ये आपल्या मुलांकडून त्यांच्या पाल्यांनी अधिक विविध उपक्रम करून घेतले पाहिजे त्यांच्या करून की त्यांची मानसिक आणि शारीरिक वाढ दोन्हीदेखील होईल मानसिक वाढ म्हणायला गेलं तर मुलांमधील त्या मुलांचा तणाव कमी होतो सर्जनशीलता त्यांच्यातील वाढते आणि त्यांची कल्पनाशक्ती वाढण्यास त्यांना अधिकाधिक मदत मदत होते आहे शारीरिक वाढ सांगायला गेलं तर त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्ती चांगली होते त्यांची चांगली त्यांना चांगली झोप येण्यास मदत मदत होते अधिकाधिक आपण त्यांना एक मोकळ्या मैदानावर त्यांना खेळायला पाठवलं पाहिजे आजचं काल बघायला गेलं तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुलं सारखी ऑनलाइन गेम वगैरे खेळत राहतात ते त्यांच्या बंद करून त्यांच्याकडून त्यांच्या मैदानावर मैदानावर पाठवून त्यांच्याकडून विविध खेळ खेळून घेतले पाहिजेत असे करून त्यांच्यातील शारीरिक वाढ त्यांची अभ्यासासोबतच वाढते